नैसर्गिक आपत्तींमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा प्रमुख मानला जातो आपण अगदी हजारो वर्षांचा इतिहास महाराष्ट्राचा जरी पाहिला तर महाराष्ट्रामध्ये अने क वेळेला दुष्काळ पडलेले आहेत अगदी तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये अनेक वेळेला दुष्काळ आल्याच्या इतिहासामध्ये नोंदी आहेत आणि हा दुष्काळामध्ये असंख्य माणसे मरायची खाण्या पा खाण्यावाचून पाणी पिण्यावाचून आणि अलीकडल्या काळामध्ये सगळ्यांत मोठा जो दुष्काळ असेल तो आहे एकोणीसशे बाहत्तरचा दुष्काळ जो की आजच्या पिढीनेसुद्धा लहान असताना पाहिलेला आहे या दुष्काळाचं चित्र अनेक वेळेला इतिहासामध्ये उमटलेलं आपल्याला दिसून येतो आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असं न् म्हटलं जातं की नेहमीच येतो मग पावसाळा त्याप्रमाणे न्न् दुष्काळसुद्धा नेहमी नेहमी आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला आहे बाहत्तरच्या दुष्काळानंतर शासनाने या दुष्काळावर अनेक उपाययोजना करून दुष्काळी परिस्थितीला सामना करण्यासाठी लोकांना हे केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर नद्यांना येणारे पूर पूर हे जेव्हा नद्याला येतात तेव्हा नदीच्या काठी असणाऱ्या गावांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो घरं वाहून जातात आणि अशा वेळेला ही घरं जेव्हा विस्थापित होतात तेव्हा त्यांना मदत करणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेला जनावरे वाहून जातात माणसंदेखील ह्याच्यामध्ये वाहून जातात असे असंख्य पुराच्या घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत कोयनेला आलेला पूर हा तर फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत आर्थक्वेक् म्हणजेच भूकंप भूकंपाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला सुरुवातीच्या काळामध्ये फारसा अनुभव नव्हता परंतु एकोणीसशे त्र्याण्णव साली महाराष्ट्रातील ल् लातूर जिल्ह्यामध्ये मोठा भूकंप झाला तो भूकंप जवळ एवढ्या रिश्टर स्केलवर होता आणि तो भूकंपामुळं अनेक माणसं दगावले गेले मातीची घरं असल्यामुळं या घरातील पत्रे भिंती लोकांच्या डोक्यावर पडून लोक मारल्या गेले जा साठ ते सत्तर हजार लोकांची जीवितहानी आपल्याला झालेली दिसून येते आहे असा त्यानंतर नंतर मात्र फार जीवितहानी झालेली आपल्याला दिसून येत नाही परंतु सातत्याने भूकंपाचा सुद्धा धोका महाराष्ट्रावर घोंघावत असताना दिसतो